हॅलो बोला कोण हा बोला हो हो इथंच लागलेला आहे काय काम आहे हो हो मीच बोलत आहे प्राची नर्स बोला काय हो का कधी कधी हो का हो काय तर मग आज तुम्ही येऊ शकता दुपारी अकराच्या नंतर आमचं चालूच असते दवाखाना

नाही जेवण वगैरे करून येऊ नका तुम्ही कारण त्याच्यामध्ये फक्त पाणी वगैरेच प्यावं लागतं आहे अल्ट्रासाउंडच्या आधी तर तुम्ही पाणी जास्त पिऊन या हा जेवण करू नका तुम्ही नाही काहीच खायचं नाही आहे चहा वगैरे चालतो फक्त नाश्ता वगैरे जे अन्न वगैरे ते ती चालत नाही लिक्विड पाण्याचं काही घेतलं ते चालतं आहे तुम्ही पहा ना आमचं तसं तर सर बाराच्यानंतर येतात तर बारा ते तीनपर्यंत अल्ट्रासाउंड सुरू असतात आमचे तर तुम्ही एक दोन नंतर कधीही येऊ शकता हो चालतील न मी वाटलंच तर तुमचा नंबर लावून ठेवते नाव लिहून ठेवून ठेवते तुमचं हो तर तुमचं जे अल्ट्रासाउंड सांगतलेलं आहे हे युटरसचं तर त्या त्याचा कागद तुम्हाला सरांनी लिहून दिला असणार ना की करायचं आहे म्हणून

हा तर तो जो कागद दिलेला आहे सरांनी तो तुम्ही सोबत घेऊन यायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड लागणार आहे आणि पैशाचं तसं तर पंधराशेच्यावरच तुम्हाला पेमेंट पडणार आहे त्याची तर या तयारीत येऊन जा मग तुम्ही अडीच वाजेपर्यंत मी तुमचा नंबर लावून ठेवते हा ठीक आहे बरं बरं हो ठीक आहे मग ओके